आमच्या तिथं क्रीडाविषयक म्हणजे हिंसाचार वगैरे काही होण्याची शक्यता तर नसते आणि झाली तर त्याचा प्रादुर्भाव वगैरे काही होत नाही पण जर एखाद्या वेळेस जर झाली तर म्हणजे कसं आहे ते व्हायला तर नको ते पण मग झालेली घटना कसं ते घडत नसते आणि आमच्या तिथं ते घडल्यानंतर ती घटना असं हिंसाचारक वगैरे काही घडलेली नाही आहे आणि घडावी नाही घडू बी नाही असं बी मला वाटते अन् जर घडली तर मग आमच्या तिथंलंच क्रीडाक्षेत्र म्हणजे खूप मदत करते आणि एक करते म्हणजे कसं असतं काय मदत करते ते करत मदत म्हणजे मेडिकलचं वगैरे मेडिकल असो किंवा अजून काही सुविधा लागली तर ती सुविधा भरपूर अशा सुविधा आहे की ते त्या क्रीडाक्षेत्र आमच्या तिथं ते अनुसार ते देते मदत करते आणि ती असं तर काही हिंसाचार वगैरे काही होतच नाही आणि झाला बी नाही पाहिजे असं बी असो मला वाटतं पण झाला तर मग ते खूप अशी मदत करतात आणि त्यांनी आतापर्यंत केलेली आहे आणि मदत करणार म्हणजे केलेली आहे त्यांनी खूप मदत केलेली आहे